आधीच्या काळामध्ये जीव जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा परंतु आता एकविसाव्या शतकामध्ये माणसाला जगण्यासाठी पाच गोष्टी ह्या मूलभूत आहेत त्यामध्ये सगळ्यात प्रथम जे आहे ते अन्न वस्त्र निवारा आणि अजून दोन जे आहेत ते म्हणजे शिक्षण आणि मनोरंजन कारण शिक्षण असेल तरच आपल्याला प्रामुख्याने समाजामध्ये मान आहे आणि शिक्षण हे जगण्यासाठीअत्यंत मूलभूत गरज ह्या एकविसाव्या शतकामध्ये मानसासाटी झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त मनोरंजन ही सुद्धा काळाची गरज आहे मनोरंजन शिक्षण ह्या आपल्या अन्न वस्त्र निवाराप्रमाणेच मूलभूत गरजा आहेत